हॅलो मी प्रतीक्षा बोलत आहे तुम्ही ट्रॅक्सी ड्रायवर बोलत आहे का मला नागपूरला जायचं होतं तर मला टॅक्सी बुक करायची होती तुमच्याकडे मला रात्री सहा वाजता जायचं आणि तिथे तुम्ही पाच तास थांबू शकाल ना हो हो आम्हाला दहा सीटरवाली कार पाहिजे हो चालेल ना अच्छा आणि दहा सीटरवालीची अच्छा तर आणि ए सी की नॉन ए सी अच्छा तर ए सी डन करा आणि नागपूरला जायसाठी तुमच्याकडे ड्रायव्हर ड्रायवर किती असतात अच्छा अच्छा सर आम्हाला दोन ए टॅक्सी बुक करायच्या होत्या तर आम्हाला दोन ड्रायवर आणि दोन कार लागेल दहा दहा अच्छा ठीक आहे हो हो आणि पैसे वगैरे तुम्हाला मी कॅशच देईन तिथे ऑनलाईन पण देऊ शकते तुम्ही जसे म्हणाल तसे ठीक आहे आणि उद्या रात्री सहा वाजता तुमची गाडी इथे मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते तिथे तुम्ही पाठवून द्याल हो नक्की